हां को काही नाही ठीक आहे तू तू सांग कसं काय आहे तुझं वगैरे हो का महा माझं वगैरे ठीक आहे हां पहिले लुगडं फॅशननुसार आता ज पहिलीच्या काळामध्ये साडी लुगडं किंवा स्कर्ट एवढं होतं आता शॉर्ट कपडे आता कप हां हां पण वागणुकीत फरक असते आता कपडे घालण्याची मुलींची खूप बेकार सवय पडली आहे पुरं शरीर दाखवते पहिलीच्या दाखवे का हा पहिलीचं वातावरण पण कसं आत हां हां

हां हां हो नाही हा आता सलवार वगैरे तर दिसतच नाही आता का जीन्स हां हां शॉट कपडे

हां शॉर्ट कपडे आता पहिलेसारखे राहले का पहिले असे लेडीज कशा दिसे आताचे मु मुली कशा राहते म्हणता नाही येत हां हां आताच्या मुलींना फॅशन बदलवूनच टाकली आहे आ शॉर्ट कपडे घालून हां लिमिट आपली लिमिटच्या बाहेर गेलंच नाही पाहिजे मुलींनी वागणूक कशी आपली जे आहे ते ठेवलीच पाहिजे अंग दाखवल्यानंच काही होऊन राहिलं का मग मुली आता अंग दाखवल्याशिवाय मुली सलवार झालं जसं टॉ टॉप लॅगी झालं हां हां हां तर ते झालं काहीतरी जीन्स ना नॉर्मल तरी आहे टॉप नॉर्मल तरी आहे पण ते शॉर्ट मिडी तर ते शॉर्ट आखूड टॉपं सिवलेस टॉपं घालणं हे एक म्हणजे खूपच पोरींची जात हे झाली आहेत आता ठीक आहे ठीक आहे हां